हो माझ्या गावच्या शाळेत स्वच्छतेला पिण्याचे पाणी पुस्तकं बाक आणि जेवणाची चांगली सोय आहे सुधारणा करायची आहे तर ती स्वच्छतालयात करायची आहे कारण जे काय स्वच्छतालय आहे मुलींसाठी व मुलांसाठी ते अस्वच्छ असतं तर अस्वच्छ असल्यामुळे बाथरूमला जाण्या जाण्यासाठी खूप घाण वाटतं मुलींना आणि मुलांना देेखील अस्वच्छ असल्याने जंतूनाशक तिथेच राहतात त्यामुळे रोगराईही होऊ शकते मुलांना मुलांची काळजी घेण अत्यंत महत्त्वाचे स्वच्छतालय जर स्वच्छ नसेल तर ते सुधारण्याचे काम शाळेचं आहे स्वच्छतालयमध्ये स्वच्छता पाहिजेच कारण की बाथरूमला जायचं म्हणल्यावर मुलं मुली जाणार म्हणल्यावर तिथे स्वच्छता पाहिजे पिण्याच्या पाण्याची उत्तम सोय आहे पुस्तकांची देेखील उत्तम सोय आहे पण बाकाची मात्र सोय अजूनही फारशी नाही आहे मुलं जास्त झालेत शाळेमध्ये आणि बाक कमी पडत आहे मागच्या वेळी बघायला गेलं तर सत्तर मुलं जास्त होते आणि बाक कमी पडत बाक होते ते कमी पडत होते तसंच यावेळीसुद्दा झालेलं आहे मुलं वाढली आहे आणि बसण्यासाठी जागा अपुरी पडली आहे मुलांना बसायला जागा नाही एका बाकावर तीन तीन चार चार मुलं बसत आहे त्यामुळे अडचण होत आहे अडचण झाल्याने मुलं शाळेलाही यायचं नाही म्हणतात तर बाकाची ही सोय केलीच पाहिजे आणि जेवणामध्येही सुधारणा केली पाहिजे जेवन फारसं काही सुंदर नसतं मुलांची तब्येत ही खूप महत्त्वाची असते जर मुलांना चांगलं आहार दिला नाही तर त्यांना पोषक मिळणार नाही पोषण मिळणार नाही मुलं अशीच मग बारीक राहतील आणि कुपोषित दिसतील जेवणामध्ये बदल करायचा की जो भात येतो त्या भातामध्ये खूप पाणी असतं पाणीच राहतं आणि जास्त काळीमिरी असतात तर ते काळीमिरी जास्त असल्याने खूप भात तिखट लागतो आणि मुलं ती भात सोडून देतात पाणी बरोबर घालावे भाताला आणि काळीमिरी कमी घालावे इतकंच